हा डॉक्टर साहेब माझ्या हा माझ्या डोळ्यांना का नाही डोळ्यामध्ये त्रास होऊ लागला आणि मी मेडिकलमधून औषधे वगैरे आणली हा डोळ्यांतून पाणीही येत आहे आणि लालही झाले आहेत मेडिकलमधून औषधे आणली आणि तेही टाकली पण त्यानं काही मला फरक पडला नाही हो हो खूप लाल झाले आणि असं बघायला पण खूप त्रास होतोय मला म्हणजे काहीच दिसत नाहीये चक्कर आल्यासारखं होते डोळ्यांतून खूप पाणी येते आणि नाही मला तुमचा नंबर हा तुमचा नंबर मिळाला त्याच्यामुळे डॉक्टर साहेब मी तुम्हाला कॉल केला तुम्हाला कॉल केला न आणि तुम्हाला तुमच्याकडे यायचं आहे मला दाखवायसाठी डोळे दाखवायसाठी

हा तुमची अपाॅइर्मेंट घ्यायची म्हटल्यावर नंबर लावावं लागेल ना तर तुमचं केव्हा लावावं लागतं आहे ते सकाळी लावाव लागतं आहे का ओपीडीनच्या आधी

हो ड्रॉप तर टाकले पण फरक नाही पडू लागला तर मला तुमच्याकडून चेकिंग करून घ्यायची होती डोळ्याची बरं बरं सकाळी दहाच्या नंतर यावं लागतंय का हॉस्पिटल दहाच्यानंतर उघडते तुमचं हा हा बरं मग तुमच्या हा ड्रॉप टाकलेलं नाही जमन का ऑपरेशन म्हणताय तुम्ही पण ड्रॉप टाकल्यानं जमणार नाही का त्यानं फरक नाही पडणार का बरं हो आणि हो हो तुमची फिज वगैरे काय असते काय नाही ते पण सांगा आम्हाला हो आम्हाला परवडायला पाहिजेत ना मग हा डॉक्टरसाहेब